नमस्कार सर मी झोमॅटोवरून मी जेवणाची ऑर्डर केलेली होती त्यामध्ये मी एक राईस प्लेट मागवलेला होता आणि एक स्वीट मागवलेलं होतं गुलाबजामुनचं तर सर हे जे ऑर्डर मी केलंय ते मी रद्द मी कॅन्सल केलेलं ते ऑर्डर मला थोडं बाहेर जावं लागल्यामुळे ते मी ऑर्डर नव्हती बोलू शकलेली त्याचं पेमेंट मी ऑनलाईन पेमेंट केलेला होता तर सर हे ऑर्डर मी कॅन्सल केलेलं पेमेंट ऑनलाईन झालेला ते मला किती वेळामध्ये रिटर्न होणार कारण मला ते बोललेले होते की तुमचं ऑर्डर कॅन्सल झालं तर तुम्हाला पेमेंट लगेच रिटर्न होणार परंतु एक तीन ते चार तास होऊन गेलेले आहेत आणि मला अजूनपर्यंत मला पेमेंट रिटर्न नाही आलेलं आहे तर सर तुम्ही मला तुमच्या सिस्टममध्ये एकदा चेक करून सांगू शकता आहे का की माझं पेमेंट मला कधीपर्यन्त रिटर्न होईल आणि किती वेळ लागेल त्याच्यासाठी कारण एवढा वेळ लागत नाही हे ते मला सांगत होते आणि मला माहीत आहे की पेमेंट रिटर्न व्हायला एवढा वेळ लागत नाही तर रिटर्न पेमेंट व्हायला एवढा वेळ का लागत आहे त्याचं कारणपण मला थोडंसं तुम्ही एकदा चेक करून सांगा सर धन्यवाद